ट्रेन रेल्वे याबद्दल बोलताना असं वाटतं की आधीचा जो प्रवास असायचा त्याचे जी रेल्वे असायची त्याच्यात बेंचेस बसण्यासाठीचे हे लाकडी होते आणि स्वच्छता वगैरे या बाबतीत सीट खूप असे कडक असायच्या हळूहळू ह्या पद्धती बदलत गेल्या आणि रेल्वेपासून आता इलेक्ट्रिकवरचे ट्रेन आहे मेट्रो आहे ए सी गाड्या ए सी ट्रेन आता आहेत त्याचे सीट्स एकदम कम्फर्टेबल असतात आपल्या कुवतीनुसार आपण बर्थ तिकीट काढतो इंजिन आधी कोळशाचे होते आता इलेक्ट्रिकवर झाले आहे आवा आवाज आवाजाच्या दिशे आवाजाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आवाज हा शिट्टीचा लहानपणीचा आठवतो आत्ताचा भोंग्या टाईप आवाज आहे आम्ही अनेक ठिकाणी रेल्वेनी प्रवास केला इतर प्र वाहनांपेक्षा रेल्वेचा प्रवास हा कम्फर्टेबल वाटतो सोपा वाटतो